साधनांच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या अडचणी येतात ज्या तुम्हाला तुमच्या स्थानिक शाळांपासून दूर करायच्या आहेत साधनांच्या कमतरतेमुळे महत्त्वाचे म्हणजे मुलांना वेळेवरती गाड्या बस भेटत नाही तसेच शाळा कॉलेज यामध्ये जायला उशीर होतो त्यामुळे त्यां त्यांचे जे विषय आहे त्यांचे जे सब्जेक्ट आहे हे त्यांना व्यवस्थितपणे कळत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना बस न भेटल्यामुळे कॉलेजमध्ये शाळांमध्ये जायला उशीर होऊन जातो तसेच त्यांना पनिशमेंटही आपण ज्याला काय म्हणता येईल पनिशमेंट शिक्षा भेटते तर ह्या सर्वच कारणां म्हणजे अशा वेगवेगळेच असे भरपूर स्थानांच्या कमत साधनांच्या कमतरतेमुळे अडचणी येतात तसेच साधनांच्या कमतरतेमुळे फक्त शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर बाहेर जाणारे प्रवासी किंवा आपण म्हणतो स्थलांतर करणारे लोक यांनाही मोठ्या प्रमाणात अडचण येतात जेव्हा त्यांना वेळेवर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे त्यांना वेळेवर एखाद्या ठिकाणी पोहोचता येत नाही आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये शालेय व्हॅन म्हणता येईल किंवा शालेय बसेस अशा अशा गोष्टींचे आयोजन करण्यात आलेले आहे पण तरीही ह्या अडचणी ह्या अडचणी स्थानां साधनांच्या कमतरतेमुळे या अडचणी वाढतच चाललेल्या आहेत भारत हा एक युवा प्रधान देश मानला जातो जिथे युवा लोकांची किंवा आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात स्टुडंट किंवा विद्यार्थी हे रोजच कॉलेजला कॉलेज हे येऊन जाऊन करतात तसेच शालेय विद्यार्थी करतात कारण स्थानक सा साधनांची कमतरता म्हटली तर जिथे दोन बसेस पाहिजे किंवा तीन बसेस पाहिजे त्या ठिकाणी एकच आणली जाते एका बसमध्ये कमीत कमी दोन ते तीन बसमध्ये बसतील इतके विद्यार्थी बसवले जातात याचं रिजन म्हणजे साधनांची कमतरता आणि हे प्रकरण अतिशय भयानक आहे जे विद्यार्थ्यांच्या तसेच मानवी जीवनाशी खेळल्यासारखं आपण म्हन म्हटलं होईल आणि ह्यासाठीच आपण एकच करू शकतो ते म्हणजे साधनांचे वाहनांची वाहनांची वाढ करणे आणि तसेच नुसते वाहनच नाही तर साधन म्हटलं तर शालेय साधनांमध्येही फार कमतरता आहेत जसे गावाकडील शाळांमध्ये आपण म्हणू शकतो ए व्ही नाही आहे आर्टिफिशियल व्हिडिओ ग्राफीजी असते ती नाही आहे कम्प्युटर नाही आहे त्यामुळे त्या मुलांना कम्प्युटरशी ओळखच नसते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साधनं आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात त्यांना वेळेवर लाईट महावितरण असणे आवश्यकच असते